मी रियलमी सिक्स प्रोचे काही निगेटिव पॉईंट्स बघितले त्याचे जे आहे फीचर्स चांगले नाही आहे त्याचे जे अॅप्स आहेत ते वापरायला खूप कठीण आहे हाताळायला खूप जास्त कठीण आहे त्याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो चांगला नाही आहे त्याची जी सेटिंग केलेली आहे मोबाईलची ती समजायला खूप कठीण जाते अवघड जातं त्याचप्रमाणे त्याचे जे रॅम आहे ते खूप कमी जी बीचं रॅम आहे टू जी बी रॅमचं आहे आणि प्लस त्याचे जे फीचर्स आहे ते चांगले नाही आहे त्याचा जो चार्जिंग पाईंन्ट कॉड दिलेला आहे तो चांगला नाही आहे आणि आपण जर सपोज चार्जिंग जर केली दोन तास तर ती चार्जिंग लगेच उतरून जाते आणि रियलमी सिक्स प्रो हा मोबाईल खूप जास्तीत जास्त हँग मारतो कारण की आपण तेवढा जास्तीत जास्त डेवटा कॅप्चर करत नाही किंवा स्टोअर करून ठेवता येत नाही त्यामुळे हा ना मोबाईल खूप जास्तीत जास्त हँग पण मारतो आणि त्याचा जो डिस्प्ले आहे तो खूप कमी इंचेचा आहे तो डिस्प्ले जो आहे तो फक्त ओन्ली फोर पॉईंट फायू इंचेचा आहे त्यामुळे मला ह्या मोबाईलवरती भरपूर असे निगेटिव पॉईंट्स आढळलेले आहे